कागद आणि शाईचा शोध लागण्यापूर्वी लेखन हे फार कमी होत असायचे जास्त करून माणसं एकमेकाशी समोरासमोर भेटून बोलणं हे जास्त करून प्रेफर करायचे प्रेफर करायचे पण ज्यावेळी ज्यावेळी आपण ज्यावेळी काग कागद आणि शाईचा शोध लागण्यापूर्वी या माणसं एक पाय एक बांबूची काठी होती जेणेकरून आपण एकमेकांकडे मेसेज मेसेज पास करू शकत होतो जेणेकरून आपली भावनाही व्यक्त करत होतो पण पण ते जास्त करून जास्त लोकांना जमायचं नाही त्यामुळे जे माणसं माणसं कागद आणि शाईचा शोध लागण्यापूर्वी माणसं जास्त करून त्या दुसरा जो समोरचा व्यक्ती ज्याला आपल्यासोबत बोलायचं आहे आपल्याला त्यासोबतही बोलायचं आहे त्याला समोरासमोर भेटून आपण त्यासोबत बोलायचं हे माणसं जास्त करून निवडत होते धन्यवाद